आमच्या गावात घोंगडी बाबा प्रसन्न एक देवस्थान आहे त्याच्या त्या दिवशी कार्यक्रम होतात म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये कार्यक्रम होतात घुगरीचा कार्यक्रम म्हणतात त्याला कार्यक्रम चांगला होते खूप लोकं येतात भरपूर गर्दी राहते आणि जेवणाचा कार्यक्रम होते जेवणाचा कार्यक्रम झाल्यानंतर मग काही दुसऱ्या दिवशी आणखी कार्यक्रम राहते त्याला पाकळपूंजा म्हणतात आणि मग आणखी केळझरचा आहे ना गणपती गणपतीचं एक मंदिर आहे तिथे तिथे पण भरपूर कार्यक्रम होता भरपूर गर्दी असते आणि हे आपलं कोणतं गाव हे